सामान्य सर्दी बरी करण्यासाठी गावातील प्रयोग म्हटले तर हळदी हळदीचा काडा हळद आपण गरम करून चहासारखा घेऊ शकतो हळद दुधात मिस्क करून पण घेऊ शकतो आणि तसेच विक्सचा वाफारा पण घेऊ शकतो आणि घरगुती उपाय म्हटलंच तर जुन्या काळातील तुळशीचा काडा तुळशीचे पानं लवंग इलायची थोडी साखर पाणी असे सर्व हे करून त्याचा काडा घट्ट काडा करायचा आणि तो पण दिला तर सर्दीसाठी खूप चांगला आहे